रेखांकन रेखांकन म्हणजे रांगोळी मी साध्या भाषामध्ये रांगोळीच म्हणेल कारण रांगोळी रंगोळी आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये दारामध्ये छानसा सारवलेला ओटा तयार करायचे शेणाने सारवून छानचा कट्टा तयार करून त्याच्यावर रंगोळी काढली जायची पांढऱ्या रंगाने ओम म्हणा किंवा स्वस्तिक म्हणा किंवा कुठल्याही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जशी जमेल तशा डिझाईनमध्ये रांंगोळी काढली जायची सामान्यपणे पृष्ठभागावरतीच रांगोळी काढली जायची ते तुळशीसमोर तुळशीसमोर देव्हाऱ्यासमोर रांगोळी काढली जायची किंवा घराच्या साईडला रांगोळी काढली जायची लक्ष्मीची पावले काढली जातात किंवा स्वस्तिक काढलं जायचं आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थिमध्ये त्यासाठी ग दारासमोर एक छानसा कट्टा किंवा तुळशीच्या पुढची जागा किंवा घराच्यासमोर थोडंसं एक जागा केली जाते आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे की वे वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जायची रांगोळी काढण्यासाठी लागणारं साहित्य म्हणाल आपल्याकडे तर महत्त्वाचं म्हणजे रांगोळी आहे रांगोळीसचे वेगवेगळे कलर्स आपल्याला जसे हवे तसे साचे आत्ता बाजारामध्ये अवेलेबल आहेत त्याच्यावर तुम्ही रांगोळी टाकून जसा हवा तसा डिझाईनचा साचा उठवू शकता किंवा तुमच्या माईंडमध्ये फिक्स झालं पाहिजे की तुम्हाला कशी रांगोळी काढायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही एक रांगोळी काढू शकता रांगोळी काढायला जास्त साहित्याची गरज नाही महत्त्वाचे असतात ते कलर कलर्स आणि पांढरी रांगोळी आणि तुम्हाला साचे आता अवेलेबल आहेत ते साचे घ्यायचे असेल तर साचे घेऊ शकता किंवा नसेल तर तुम्ही तुमच्या डोक्याममध्ये जशी माईंड फिक्स केली की तुम्ही आता अशा पद्धतीने रांगोळी काढणार की देवीचं चित्र काढणार गणपतीच चित्र किंवा स्वस्तिक काढणार ओम काढणार आहात त्याच्यानुसार तुम्ही ती रांगोळी काढू शकता दारामध्ये तुळशी पुढे देवासमोर किंवा कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही रेखांंकन सामान्यपणे काढू शकता